माझ्या वाचनात ब बरेचसे असे पुस्तक आलेले आहेत त्यापैकी मला श्यामची आई हे पुस्तक फार आवडलं त्या पुस्तकात श्याम हे पात्र चांगल्यापैकी आहे त्या श्याम हा नेहमी नेहमी त्यांच्या मं दोस्त मंडळीत बसल्यानंतर त्यांच्या जुन्या गोष्टी सर्वांना सांगत त्या गोष्टी लोकं मं त्यांचे दो मित्रमंडळी चांगल्या कान देऊन ऐकत असत त्यापैकी ते एक एकदा शिक्षणासाठी औंध येथे गेले तिथं त्यांना ते तं असा ओळखीनंच एका लोकं ठिकाणी राहता आलं नंतर शिक्षण सुरू झाल्यानंतर तिथं एक साथ सुरू झाली हे जे प्रार्थ हा प्लेगचा स साथ सुरू झाले त्या स साथीत त्यातले सा सर्व शाळेतील मुलाला त्यांच्या शिक्षकांनी ग त्या ज्याच्या त्याच्या घरी जाण्याकरता सांगितलं त्या त्यावेळेला श्यामलाही त्यांनी सांगितलं की तुम्ही हे आता इथं साथ आहे ती क कमी होईपर्यंत येऊ नका तर तुम्ही तुमच्या घरी जावा तर त्यावेळेला श्याम मं त्यांच्याकडं पैशाची घ घरची गरिबी असल्यामुळं पैशाची टंचाई असायची आणि त्यावेळेला ती औंधवरून ते घरी चालत आले आणि तर अशा प्रकारे त्यांनी शिक्षण पूर्ण केलं काय काय ठिकाणी त्यावेळेला त्यांनी पा शाळेत जाताना पायीच प्रवास केलेला आहे प पण कपडे फाटकेच असायचे अंगावर अशा स्थितीत त्यांनी शिक्षण चांगले करून लोकांना मा हे चांगल्यापैकी मार्गदर्शन करून